जास्तीत जास्त झाडांचा विचार केला तर फुलझाडे लावायला मला आवडतील कारण रोजच्या पूजेसाठी जेव्हा फुले वाहिले जातात तेव्हा घरातील वातावरण हे प्रसन्न वाटते आणि केलेली पूजा ही आपल्याला मनाला समाधान देणारी असते फळ आणि भाज्या हे दोन्हीचा विचार करत असताना आपल्याला फळे भाज्या याच्याबद्दल माहिती असणं हे गरजेचे असते कारण फळं कधी येणार आणि ती कधी काढायची आणि भाज्या ह्या कशा लावायच्या आणि त्याची जोपासना कशी करायची ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आणि त्यानुसार मग आंब्याचं झाड चिक्कूचं झाड अशी फक्त झाडं आपण लावू शकतो की ज्याला जास्त फारशी जोपासायची गरज नसते आणि भाज्यांना मात्र आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते त्यामुळे भाज्या लावणं थोडंसं किचकट प्रकार असं मला वाटतं